प्रथम चित्र काढताना लोक काय करतात माहिती आहे का आता काय नसते त्यांना त्यांना त्यातलं काही माहीत नसते त्यात नॉलेज नसते त्याचा अभ्यास नसतो आहे ते काय करतात घेतात पेन पेन्सिल म्हणा पेन्सिल घेतात कागद घेतात चित्रकलेचा कागद घेतात आणि चालू करतात काढायला आणि कसं पण असं असतंय त्यांचं घेतात गोल कसा काढतात माणसाचा चेहरा कसा काढतात त्याला पाय वेगळं इकडं पाय तिकडं हात असं कसं पण कढतात त्याचा चेहराच चुकीचा काढतात ते काय करतो आहे तेच कळत नाही शम नक्की मग ते टाळण्यासाठी आपण काय करावं माहिती आहे का पहिला आपण प्रॅक्टिस केली पाहिजेल त्याचा सराव केला पाहिजेल आपण समजा आता पहिला आपण सुरुवातीपासून सांगू तुम्हाला आपण एक रेष उभी रेष आडवी रेष तिरकी रेष आपण चौकोन आपला चौरस म्हणा आपला गोल म्हणा असे अशापासून आपण चालू केला पाहिजेल हे आपलं जेव्हा परफेक्ट येईल तेव्हा आपण चालू करायचं चित्र काढायला आणि त्यात पण कसं करायचं माहीत आहे का आता समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं म्हणा मान मानवाचं चित्र काढायचा आहे त्यामध्ये काय लागेल आपल्या चेहऱ्यासाठी आपल्याला अर्धा गोल लागेल खालून आर् म्हणजे चेहऱ्यासाठी अर्धा गोल वरून त्याची केसाची रचना कशी आहे ह्यामधून आम्ही जे गोल डोळे म्हणा गोल असते ते ते असे त्याच्याबरोबर त्या शेप आपण आपला आपण काढताना आपल्या हाताचा हात आपण नीट वापरून त्याचे रेखीव कामं त्याचे जे आपण ज्या कागदावर करणार आहे ज्याला काम ते ते खूप चांगल्या पद्धतीनं कराय पाहिजेल आणि असं चुकीचं काय पण घेतले म्हणून करायचं म्हणून करायचं नाही काय पण आपल्याला त्याचा आपण आवड निर्माण करायची आहे आपण खूप साराव करायचा आपल्याला जे येत नाही ते चित्र काढायला ते पहिलं आपण बघूयात बघायचं कसं काढायचं हे ते की विचार करायचा मग ते काढायला घ्यायचं आहे ते घेतल्यावर आणि ते पूर्णच करायचं असं मध्येच काढलं आहे असं ते मध्येच सोडून दिलं आहे असं नाही करायचं चित्र काढल्या काढताना बघायचं मग कोणतं काढणार आहे ते कसं चांगलं येईल हे पण बघायचं आणि हे पूर्ण करायचंच हे पण करायचं हे पण ठरवायचं